जगामध्ये असे भरपूर खेळ खेळ खेळले जातेत जातात पण हा लुडो असा एक खेळ आहे जो आपण बैठे खेळ म्हणून हा ओळखला जातो आणि लुडो एक असा लोकप्रिय घरगुती खेळ आहे ह्या खेळामध्ये भारतामध्ये तर हा खेळ खेळलाच जातो परंतु इतर अनेक बाहेरच्या देशांमध्येही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये हा खेळ खेळला जाता खेळला जातो आणि हा खेळ वर्गातील सगळ्या लोकांना खेळायला आवडतो मग ते पुरुष असो किंवा महिला असो लहान मुले असो किंवा वृद्ध माणसे असो त्या सर्वांचा जो आनंद आहे तो आपल्याला ह्या खेळामध्ये पाहायला मिळतो आणि हा लुडो ज लुडो हा खेळ प्रथम आपण चाडवरती खेळला जात होता परंतु आज आपले मोबाईल मोबाईल आल्यामुळे हा खेळ ऑनलाईन पद्धतीने खेळला जातो लुडो हा अतिशय प्राचीन खेळ आहे हा ह्या खेळामध्ये महाभारत गीता यांसारख्या ग्रंथांमध्ये हा खेळ खेळला जात असे दोन वर्षांच्या इतिहासामध्ये आपल्याला हा खेळ पाहायला मिळतो आज तोच खेळ आपला ऑनलाईन पद्धतीने खेळायला मिळतो हा खेळ आपण दोन मित्र जवळ असले किंवा दोन लांब असले तरी ऑनलाईन पद्धतीने आपण एकमेकांसोबत हा खेळ खेळू शकतो या खेळांमध्ये टोटल चार खेळाडू असतात हा खेळ आपण घरामध्ये बसू शकतो तसेच सांगायचं झालं उदाहरण म्हणून तो कोरोनामध्ये आपण घरातून बाहेर पडत नव्हतो आणि कोरोनामध्ये आपण घरामध्ये बसून असायचो तसेच आपण घरामध्ये भरपूर खेळ खेळायचो कॅरम खेळू सापशिडी वगैरे भरपूर असे काही खेळ होते पण जास्त प्रमाणामध्ये कोरोनात लुडो हा खेळ खेळला जात होता आणि लुडो खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो ह्याच्यामध्ये चार खेळाडू असतात आणि हा खेळ कॉम्प्युटरवरती पण खेळला जातो टॅबवरती पण खेळू शकतो मोबाईलवरती खेळू शकतो ह्याच्यामध्ये तसेच वृद्ध वृद्ध माणसं पण खेळू शकतात आपल्या घरातले सगळे मेंबर खेळू शकतात ह्या खेळातून आपल्याला बरंच काही खूप शिकायला पण भेटतं